वृत्तमाध्यमं ग्रामीण भागांविषयीचे प्रश्न दाखवत नाहीत असं मी म्हणणार नाही पण फार दाखवतात असंही म्हणणार नाही मला असं वाटतं की आपण काही वृत्तमाध्यमांना ह्याच्यासाठी जबाबदार धरू शकत नाही त्यांना ते जे काही आपल्याला दाखवतात ते ज्या विषयांबद्दल चर्चा करतात तर ते विषय त्यांना म्हणजे लोकांना कोणते विषय हवे आहेत त्याप्रमाणेच कारण की तो धंदा आहे त्यामुळे ते ते ते तेच विषय घेतात आणि मग ग्रामीण भागांविषयी जर का शहरी लोकांना आस्था नसेल तर मग ती वृत्तमाध्यमांनी त्यांच्याबद्दल जास्त चर्चा केलेली तर त्याचही आश्चर्य वाटायला नको कारण की शहरातल्या लोकांना शहरांच्या समस्यांबद्दलच चर्चा व्हावी त्याच्याबद्दलच बोललं जावं असंच वाटत असलं तर मग मग त्याचीच होणार कारण की ग्राहक ग्राहकाला जे हवं असतं ते विकणारा विकतो आणि वृत्तमाध्यमंही आपल्याला मग तेच विकतो ग्रामीण भागांमधला कोणत्या विषयांबद्दल वृत्तमाध्यमांनी बोललं म्हणजे त्यांनी बोललं पाहिजे तर माझ्या मते ग्रामीण भागांच्या समस्या वेगळ्याच असतात शेतकरी लोकांच्या समस्या वेगळ्या असतात ग्रामीण भाग नेहमी गरीब असतो असं मी म्हणणार नाही पण त्यांच्याकडे त्यां त्यांच्या समस्यांबद्दल निश्चितच बोललं जायला पाहिजे त्यांच्या त्यांच्याकडे पाण्याचा प्रश्न असतात त्यांच्याकडे बसेस रस्ते वीज हे सगळेच म्हणजे आपण शहरात राहणाऱ्या लोकांना ज्या ज्या गोष्टींबद्दल विशेष विचार करावा लागत नाही ते ग्रामीण भागांमधल्या लोकांसाठी आपण ज्या गोष्टी गृहित धरतो त्या त्यांच्यासाठी अगदी म्हणजे निम्न आवश्यकतेच्या गोष्टी असतात तर ह्याच्याबद्दल नक्कीच जास्त बोललं जायला हवं आणि ते जास्त पुढे यायला हवं शहरातल्या लोकांनी याचा जास्त विचार करायला हवा तरच वृत्तमाध्यमं त्याच्याबद्दल जास्त बोलतील